मला आपल्या कॅब सर्विसमधून भाड्याच्या कॅबसाठी नोंदणी करावयाची आहे मी व माझे कुटुंब रस्त्यावरच्या सहलीचे नियोजन करीत आहोत गाडी ही स्वतः मी चालवणार असून मला या गाडीची सक्त जरुरत आहे तरी मला भाड्याने ही कॅब मिळावी ही विनंती कृपया मला प्रति किलोमीटर दराची माहिती मिळावी आमचा प्रवास हा चार दिवसाचा असेल त्यापुढेसुद्धा एक दोन दिवस तो लांबू शकतो मला आंबोलीतील चौकूळ कावळेसाद व अजून दोनतीन इतर ठिकाणं फिरायची आहेत आणि कुटुंबाबरोबर गाडीने तिथे जाण्याचा माझा बेत आहे